मला माहीत असलेले गणित तज्ञ आर्यभट यांच्याविषयी बोलायचं झाले तर त्यांनी शून्याचा शोध लावला जर शून्याचा शोध नसता लावला तर आपली प्रगती थांबली असती जरी भारताच्या किंवा जगामध्ये अनेक शोध लागले अनेक गणितज्ञांनी शोध लावले तर त्याच्यात शून्य जर नसता तर पुढे काहीच झालं नसतं आणि आर्यभट यांनी शून्याचा शोध लावून गणित गणितामध्ये आद्यक्रांती केली आणि पुढे त्याच्यातच पुढे आद्यक्रांती करून पुढे नवीन नवीन श गणित शास्त्रामध्ये शोध लागले आणि त्याचाच उपयोग आत्ता आपल्या व्यवहारामध्ये होत आहे वास्तुशास्त्र अनेक शास्त्रामध्ये त्या कॅल्क्युलेशनचा गणिताचा उपयोग होत आहे म्हणून सर्व श्रेय हे भट्टाचार्य यानाच देणं योग्य वाटतं